बाहेर जायचं असले तर पेट्रोलचे खूप भाव वाढले भाव वाढल्यानंतर फिरायला जायची इच्छाच होत नाही पेट्रोल पाणी या वाढल्यानंतर आता पहिले भाव कमी होते पेट्रोलचे आता सरकारनं खूप पेट्रोलचे भाव कमी वाढून टाकले त्यानंतर गावाला जायचं पडलं तर विचार करतो माणूस सात दरबा जावं का नाही जावं आपण कारण की सोवलेव उपगाव पोपले जायचं शंभर रुपयाचंही पेट्रोल टाका तेवढ्यात जाणं येणं होतं आहे असं होतं आहे ना काय करावं या पेट्रोलसा आणि त्या पेट्रोलसा एक गेल्यानंतर एस टीचे भाडे कुठं आड अडचणीत जायचं असलं तर गाडीच लागते म्हणून त्याच्याकडलं पेट्रोल पाण्याला जावंसं वाटत नाही पेट्रोल टाकावं वाटत नाही आणि पेट्रोलमुळं ते गाडीची इंजनमुळे दूषित परिणाम होऊ राहिले गाड्या भ भरपूर निघाल्यात लोकांजवळ गाड्या भरपूर असल्यामुळे काय आहे आक्शिजन आहे हानिकारक होतो आहे झाडावर परिणाम होतो मग गाडी घोडीला परिणाम होतो आहे याबद्दल असं खूप काही काही होऊन जातं आहे